भारत हा विविधतेत एकता मानणारा देश आहे येथे वेगवेगळ्या भाषा संस्कृती परंपरा चालीरीती आणि मूल्यप्रणाली नांदत आहे अशा देशात प्रत्येक भाषेला एक खास स्थान आहे मराठी ही महाराष्ट्रातील प्रमुख भाषा असून तिचा प्रभाव केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित नाही तर भारताच्या अन्य भागातही ती प्रभावी ठरते असं म्हणतात की दर चार मैलावर भाषा बदलते परंतु वेगवेगळ्या भाषा जरी असल्या तर मातृभाषेला मराठीला महत्त्वाची भूमिका आहे मराठी भाषेचा सांस्कृतिक वारसा आहे ही एक भाषा नाही तर ती महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची परंपरा चालवणारी आहे संत तुकाराम ज्ञानेश्वर एकनाथ यांच्यासारख्या संतांनी आणि पु ल देशपांडे व पु काळे यांच्यासारख्या साहित्यिकानी मराठी भाषेच्या समृद्धीमध्ये भर घातली आहे ही भाषा इतिहास काव्य संगीत नाट्य लोक कला यांच्यामध्ये घट्ट रुजलेली आहे त्यामुळे भारताच्या सांस्कृतिक संवाद या मराठी भाषेला महत्त्वाचं स्थान आहे इतर भाषांशी ही संवाद भारतामध्ये भारतीयांमध्ये केला जातो त्यामध्ये भारतीय भाषेचा भारताच्या इतर भागातील भाषांशी सतत संवाद घडतो उदाहरणार्थ असेल तर मराठी आणि हिंदी यामधील अनेक शब्द म्हणी आणि भाषाशैली एकमेकावर प्रभाव टाकतात तसेच आजूबाजूची जी राज्य आहेत महाराष्ट्राच्या त्यामध्ये गोवा कर्नाटक मध्य प्रदेश व गुजरातच्या सीमावर्ती भागामध्ये मराठी भाषा वापर केला जातो या भागातील संस्कृती आणि मराठी संस्कृती यांच्यामध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक संवाद घडतो उदाहरणार्थ या गोव्यात कोकणी आणि मराठी यांचं समीकरण खूप जवळचं आहे काही सांस्कृतिक भूमिका भारतामध्ये बघायला मिळतात त्यामध्ये देशातील विविध राष्ट्रीय पातळीवर साहित्यसंमेलनं संगीत महोत्सव नाट्यमहोत्सव यामध्ये मराठी कलाकारांची व साहित्यिकांची सक्रिय भागीदारी असते मराठी चित्रपटसृष्टी ही राष्ट्रीय पातळीवर नाव कमावत आहे हे सर्व मराठी भाषेच्या सांस्कृतिक महत्त्वाची साक्ष देतात शैक्षणिक आणि शासकीय क्षेत्रामध्ये सुद्धा मराठी ही महाराष्ट्रातील शाळांमध्ये माध्यम भाषा आहे अनेक विद्यापीठामध्ये मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती यावर अभ्यासक्रम राबवले जातात शा प्रशासनात स्तरावरही मराठीचा वापर होतो शिवाय केंद्र शासनाच्या राजभाषा धोरणात मराठीचा समावेश आहे त्यामुळे केंद्रीय स्तरावरही मराठीला महत्त्व आहे म्हणून माझ्या मते मराठी ही फार महत्त्वाची आहे